नासिक शहरामध्ये जेव्हा एम आय डी सी एसची स्थापना झाली तर त्यांनी पहिल्यांदा शंभर इंजिनियर्सना जागा आणि मशिनरीकरता पूर्णपणे व्हेंचर कॅपिटल उपलब्ध करून दिलं त्यामुळे आज ते कारखाने मोठे झालेले आहेत तर कर्ज देताना व्हेंचर कॅपिटल फंडिंग पब्लिक सर्विस आणि डेब्ट कॅपिटल असे वेगवेगळे प्रकार आहेत बँकांचा दृष्टिकोन असा असतो की जास्तीत जास्त कारखानदारांकडे कारखानदारा बिल्डर्सकडे मोठमोठ्या दुकानांकडे ॲप्रोच होऊन त्यांना कर्ज देण्याकरता त्या प्रवृत्त करताना त्यांचं दिसतं आणि त्यामुळेच बाजारामध्ये कुठलाही व्यवसाय जर तुम्ही नीट प्लॅनिंग करून केला तर तुम्हाला कर्ज निश्चितपणे उपलब्ध होऊ शकतं